हा हॅलो कोण बोलत आहे हो मी वैशाली चौधरी आपण कोण अच्छा अच्छा अच्छा मॅडम आपण कुठल्या हॉटेलमध्ये थांबला आहात

हा आपण अगदी योग्य व्यक्तीला फोन केला आहे मॅडम इथे सर्वात सुप्रसिद्ध असं जर कोणतं आहार असेल तर तो आहे पुरणपोळी इथली पुरणपोळी तुम्ही सर्वात आधी खाऊनच बघाल मॅडम ती गोड आहे तुम्हाला जर गोड आवडत असेल तर अतिउत्तम आणि जर गोड आवडत नसेल तर इथली भाकरी बाजरीची भाकरी जी शरीरासाठी हेल्थसाठी पण छान आहे त्यानंतर इतर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जसं मिसळपाव आहे वडापाव आहे पोहे आहे एवढंच काय उपमा समोसा कचोरी उकडीचे मोदक हे तर तुम्ही कधीच खाल्ले नसतील मॅडम कुठेच अशी डिश आहे हा हो हो मॅडम मला एक सांगा तुम्हाला मसालेदार खायला जास्त आवडतं की गोड हा मला वाटलंच होतं मॅडम तर मग तुमच्यासाठी अतिउत्तम असं जर असले तर ते मिसळपाव मिसळ एवढी छान असते मॅडम तुम्ही जर त्यांना फक्त एकदा बनवताना सांगितलं की याला तडका जास्त तिखट जास्त स्पायसी द्या तर ते अजून तुमच्यासाठी तिखट छान बनवून देतील त्यानंतर बाजरीची भाकर सोबत पण स्पायसी असं काहीतरी मसालेदार भाजी तुम्ही सांगितली ती ते करून देतील वड्यांची भाजी असेल किवा शेवभाजी असेल

हो हो नक्कीच मॅडम हो हो मॅडम हो हो मॅडम तो जर तुम्ही एकदा खाऊन बघितलात ना तर त्याची चव तुम्हाला खूप आवडेल आणि ती चव अशी आहे कि तुम्ही आजपर्यंत कधीच त्याचा अनुभव घेतलेला नसेल मॅडम तुम्ही इथे आला आहात ना तर इथली प्रत्येक डिश तुम्ही खाऊन बघा जर तुम्ही प्रत्येक डिश खाऊन नक्कीच नक्कीच मॅडम तुम्ही दोन दिवस जास्त राहा पण प्रत्येक एकही डिश तुम्ही न खाल्ल्याशिवाय जाऊ नका हे तर माझं कर्तव्यच आहे मॅडम तरी तुम्हाला अजून हो मॅडम लवकरच बघा आणि अजून काहीही मार्गदर्शन लागलं तर मला लगेच तुम्ही फोन करा ओके धन्यवाद मॅडम